आपल्या राज्याची मराठी संस्कृती ही पुरातन काळापासून आहे जसं छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषा त्यांच्या पहिलेही त्यांचे गुरु संत ज्ञानेश्वरी या यांनी बी आपले जे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी हे आहे ज्ञानेश्वरी हे गाथा हे मराठीतूनच लिहिलेली होती ज्ञानेश्वरी हा मराठीत पण होत्या पुरातन काळापासूनही म मराठी भाषा शिकली जाते आपली बोली भाषा ही मराठीच आहे हे पूर्ण लोके मराठवाड्यातील पूर्ण लोक हे जवळपास जास्त प्रमाणात ही मराठी भाषाच बोलली जाते आज बी खेड्यापाड्यात हे मराठी भाषेचीच मराठी भाषे चाच वापर केला जातो मराठी ही भाषा ही सर्वोतम मानली जाते मराठी भाषेला मराठी भाषा ही सर्वोत्तम मानली जाते मराठी भाषेतूनच इथले जे मराठी शाळा असतात त्यांच्यात पण मराठी शाळा शिकवली जाते लहा लहानपणापासून मुलांना हे मराठीच बोलण्याची सवय लावलेली हे जाते